आमचा कोणता ट्रेकिंगचा ग्रुप असं नाही आमचं आमचा जो ग्रुप आहे तो ट्रॅवलिंगचा असा ग्रुप आहे त्यांना ट्रेकिंग पण करायचं असतं ट्रॅव्हलिंग पण करायचं असतं आणि असं प्रॉपर असं ट्रॅकिंग म्हणजे आम्ही मसाई पठार वगैरे आम्ही गेलेलो आहे मसाई पठार वगैरे किंवा गुडेपाचगणी वगैरे असं ट्रेक करत आम्ही गेलेलो आहे जिथे आम्हाला भरपूर अनुभव आले जसे की ट्रेकिंगच्या दरम्यान आम्हाला जाणवलं की व्यायाम किती महत्वाचा असतो आणि किती आपल्या किती स्टॅपिना वगैरे आपल्याला जर जायचं असेल वरती तर किती वेळ लागतो किती वेळात बाकीचे लोक जातात ना आपल्याला किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टींची जे आपल्याला जाणीव होते तसेच आमच्या ग्रुपसोबत आम्ही जेव्हा ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा ते काय आमचं ट्रेकिंग आमचं काय कंप्लीट झालं नाही आम्ही निम्यातनंच मागं आलो पण पुढची ट्रेकसाठी म्हणलात तर आम्हाला एक ट्रेकिंग आम्ही असं केलेलं की तिरूपतीचा पूर्ण डोंगर आम्ही चालत वरती चढलेलं त्यामध्ये आम्ही दहा ते बारा जणं असे होतो आणि तो मित्रांच्यासोबत असल्यामुळे कधी वरती चढून गेलो ते काही कळलंच नाही पण त्या ट्रॅकमध्ये आम्हाला जाणीव झाली की भरपूर म्हणजे त्याच्यासारखा ट्रेक आमचं जा कधीच झाला नव्हता तर मला वाटते साडेतीन हजारच्यापेक्षा जास्त पायरी होत्या आणि त्याच्यापेक्षा जास्त असं चालणं वगैरे आणि पूर्ण उंच डोंगर असल्यामुळे डोंगर वगैरे पूर्ण उंच असल्यामुळे आम्हाला ते हां पूर्ण उंच डोंगरावरती चढायचं असल्यामुळे भरपूर अनुभव असा आला त्रास पण भरपूर झाला आणि त्यामुळे आम्ही तो ट्रेक पूर्ण दिवसभर मला वाटते बाराला जेव्हा आम्ही चालायला चालू केलेलं आम्हाला चार ते पाच ते सहा वाजलेले ते पूर्ण ट्रेक कम्प्लीट करायला पण आम्ही सगळे व्यवस्थित वरती पोचलो आणि कोणालाही काही प्रॉब्लेम असं झाला नाही आम्हाला कधी वाटलं नव्हतं एवढा मोठा ट्रॅक आम्ही कंप्लीट करू शकेन पण सगळं मित्र सोबत असल्यामुळे ट्रेकिंगचा ग्रुप आमचा ट्रॅव्हलिंगचा ग्रुप असल्यामुळे तो आम्ही कम्प्लीट करू शकलो त्यामध्ये आम्ही जाताना लिंबू सरबत वगैरे असं एनर्जी ड्रिंक असे काही घेतलं नव्हतं फक्त लिंबू सरबत वगैरे किंवा जागोजागी तिथं असलेलं पाणी वगैरे आम्ही पित होतो आणि तो ट्रॅक आम्ही कंप्लीट केला आणि तिथून पुढं आम्ही भरपूर वेळ असं चालतच घालवलं ते तर तीन ते चार दिवस आम्ही पूर्ण चालतच होतो सगळीकडं आणि नंतर मग आम्हाला भरपूर क कंटाळा आल्यावरती मग आम्ही रिटर्न बसने आलो